मी जिथे राहतो त्या परिसरातून जवळपास कुठलेही कलाभांडार नाही थोड्या लांब अंतरावर एक स्टेशनरी दुकान आहे त्या स्टेशनरी दुकानात भरपूर प्रमाणात जरी काही वस्तू मिळत नसल्या तरीही मला ज्या वस्तू आवडतात ज्या मला फायदेशीर आहे त्या नक्की मिळतात मला चित्रकलेच्या माध्यमात आवडणाऱ्या सर्व वस्तू तिथे मिळतात म्हणजे जसे व्हाईट कलरचे सेंच्युरी पेपर आणि सेंच्युरी पेपरवर लागणाऱ्या विविध रंगाच्या एच बीच्या पॉईंटच्या पेन्सिल्स त्याला वापरण्यात येणारे चांगल्या पद्धतीचे खोडरबर म्हणजेच इरेझर हे मिळते स्केलसुद्धा मिळते क्राफ्टपेपरसुद्धा तिथे मिळतो फेविकॉल तोही तिथेच मिळतो फेव्हिस्टिक तेही मिळते मला नेहमीच लागणाऱ्या ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहे त्यानंतर कलरिंगसाठी स्केचपेन क्रेयॉन्स तिथे मिळतात पोस्टर कलर फेविक्रील कलरसुद्धा तिथे मिळतात हे पण मी अधूनमधून घेतोत त्यानंतर लागणारा सेंच्युरी बोर्ड त्याला लागणाऱ्या टोपु पिन हे पण तिथे मिळतात लागणारे साहित्य कंपॉस चॉक ज्याने मला सर्कल वगैरे करायला फार सोपे जाते हे वस्तू मी नेहमी तिथून घेतो आणि माझी ड्रॉईंगची आवड मी या माध्यमातून भागवतो त्यात मला भरपूर मोठे समाधान मिळते